खरं तर आम्ही कुठलाच धर्म ह्या विषयाबद्दल काही म्हणजे आम्हाला नाही आवडत हे करायला कारण देवावरच्यापेक्षा आमचा मनुष माणसावर विश्वास आहे माणसाच्या कामावर कर्तृत्वावर विश्वास जास्त आहे त्यामुळे जेव्हा आम्ही अशा आजूबाजूच्या काही धार्मिक गोष्टींच्या याच्यासाठी आम्हाला जेव्हा बोलावलं जातं तेव्हा आमची तिथली जी पोजी परिस्थिती असते ती थोडीशी कानकोंडं होतो आम्ही कारण आम्हाला हे सगळं नाही पटत आवडत नाही आणिक ह्याच्यामध्ये प्रचंड पैसा खर्च करतात लोकं अगदी कर्ज काढून हे करून पण हे धार्मिक आहे आणि हे नाही केलं तर उलटं आपल्याला आणिक काहीतरी मोठ्या संकटांना तोंड द्यावं लागेल वगैरे अशा ज्या ह्या सगळ्याच्या मागे भावना असतात ह्या आम्हाला पटत नाही आहेत आणि खरं तर ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान आहे असं आम्हाला त्यांना सांगायची खूप इच्छा असते पण हे सांगून अर्थातच हा समुदाय ऐकत नसतो आणि त्यामुळे उलटं क्लेश होतात की नका असं करू त्यामुळे तुमचं नुकसान होतं आहे त्यापेक्षा तुम्ही म्हणजे काही दुखणी असतात काही वेळेला की ज्याच्यामध्ये ते असे काहीतरी उपाय करत राहतात पण त्यापेक्षा जर चांगल्या आवष डॉक्टरकडे गेलात तर तुम्ही लवकर बरे व्हाल आणिक त्याचे तुम्हाला साईड इफेक्ट्स होणार नाही आहेत असं बरंच आम्हाला वाटत असतं त्यामुळे थोडंसं काही वेळेला असे विचार असल्यामुळे हा धार्मिक समुदाय असा जो म्हटला जातो याच्यामधनं थोडेसे आम्ही समाजाच्या ला बाहेर फेकले गेल्यासारखे असं भावना येते पण त्याला काही इलाज नाही आम्हाला त्याचा त्रास होत नाही पण त्या लोकांना असं वाटतं की अरे हे असे कसे वागतात वगैरे त्यामुळे वैयक्तिक कौटुंबिक ठिकाणी जर म्हटलं तर आम्ही फक्त उपस्थिती हे देतो किंवा काही वेळेला अगदी घरची जवळची माणसं असतात त्यांना आमचे विचार माहीत असल्यामुळे आम्ही नाही समजा तिथे गेलो तरीसुद्धा ते काय फार मनाला त्रास करून घेत नाही आणि ठीक आहे आपली तरीसुद्धा आपले जे काय संबंध आहे ते आपण चांगले ठेऊ असं ते म्हणतात